हॅलो हां तू प्राजक्ता बोलते आहे ना हां हां प्राजक्ता काय झालं मला एक चौकशी अशी करायची होती माझ्याकडं बऱ्याच जणांची नावं आलेली आहेत आणि त्यातलं तुझं नाव मी सिलेक्ट केलं आणि तुझा नंबर तिथे होता म्हणून मला चौकशी अशी करायची होती की संगमनेर महाविद्यालयामध्ये ते ए आय भारत म्हणून एक प्रोजेक्ट सुरू आहे तीनचार दिवसांपासून आणि मला वाटतं तो शिक्षक विद्यार्थी आणि जनसामान्यांसाठी पण ते आहे बऱ्याच याच्यासाठी ते आहे तर तू पण त्याच्यामध्ये सहभाग घेतला आहे बरोबर हां हां तर मला असं विचारायचं होतं मी म्हणजे एका वर्तमानपत्रामध्ये काम करतो आणि त्या संदर्भात मला थोडं लिहायचं होतं माहिती पुरवायची होती आणि ती तिथं भाग घेतलेल्यांकडून पुरवायची होती तर मी याच्या आधी पण तीनचार फोन केले आणि एक आता हा प पाचवा फोन तुला मी करतो आहे तर काय नेमकं कशी प्रक्रिया आहे ही मला काय सांगशील तू बर बर म्हणजे त्याच्यासाठी त्याच्यासाठी आधी एक फॉर्म भरून द्यावा लागतो बरोबर आणि म्हणजे पा काय ते फॉर्मचं काय भरून देणं काय आहे त्याच्यामध्ये काय भरून द्यावं लागतं संमती आहे का ती

अच्छा म्हणजे मग त्याच्यासाठी त्याच्यासाठी काही गुगल फॉर्म वगैरे आहे का तो पण भरून द्यावा लागतो तो पण भरून द्यावा लागतो

अच्छा बर हं

हं हं हं अच्छा काहीतरी असतंय असं कसं बर म्हणजे म्हणजे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तू रीडिंगचं जे बोलली म्हणजे त्यांनी काहीतरी वाचायला दिलेलं असतं आणि ते आपण वाचायचं आणि रेकॉर्ड करायचं असं काही आहे का हं हं हं बर आणि बर हे टास्क असतात हे असे किती टास्क असतात साधारणतः अंदाजे सांगितलं तरी चालेल मला

बर बर बर बर म्हणजे अच्छा आणि नेमकं आणि तो जो आ मगाशी तू सांगितलं की ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो तर तसंच ऑफलाईन पण तो फॉर्म तुला भरून द्यावा लागला तिथे बरोबर अच्छा बर त्याच्यावर अपलोड करावा लागतं हां हां हां हां बर मला वाटतं ते तो फॉर्म जो आहे ती संमती आहे ना म्हणजे माझी परवानगी आहे सगळं करण्यासाठी असं काहीतरी हां कारण मला मला आधीच्या लोकांकडून ते कळलं म्हणून मी तुला ते कन्फर्म करण्यासाठी करतो विचारतो आहे पुन्हा एकदा बर आणि मग तुला हा जो काही अनुभव आहे म्हणजे ए आय भारत आर्टिफिशल इंटेलिजन्स तर हे काय आहे म्हणजे बोली भाषांवर आधारित आहे ते तर बोली भाषा बु हां अच्छा बर बर म्हणजे एआयमध्ये ते आं हे करायचं आहे त्याचा अंतर्भूत करायचं आहे ते एआयमध्ये त्या भाषा टाकायच्या आहेत की जेणेकरून म मराठीच्या ज्या बोली आहेत त्या बोलीसुद्धा एआयद्वारे इतरांपर्यंत पोहोचवता येतील तर असं ते एक धोरण आहे बर बर बर कसा वाटला तुला हा अनुभव हं हं

चालेल नं चालेल चालेल ओके बर चालेल प्राजक्ता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद प्राजक्ता तू ही माहिती दिल्याबद्दल आपण थांबूयात आता मला परत पुढे पण अनेकांना कॉल करायचे आहेत अं चालेल ठीक ओके ओके ओके